हां बोला

मी डॉक्टर अर्पन दांडे बोलत आहोत हॅलो मी डॉक्टर अर्प अर्पन दांडे बोलत आहोत हां तर कोविड नाईनटीविषयी का आपल्याला काही माहिती आहे का आता कसं तुमच्या इकडं कसं होतं काय केलं राज्य सरकारनी कसे स्कीम काढल्या होत्या त्याबद्दल शासनानी सुद्धा स्वतःच म्हणजे काळजी घेतली त्यांनी मास्क आणि मास्क कीट पूर्ण दिलेत लोकांना वाटप केले काय लसीकरण झालेलं आहे का तुमचं इथं

हा हा आणि

तर गवरमेन हां तिथं म्हणजे सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध झाल्या तुम्हाला कोणतीच अडचण आली नाही म्हणजे कोविडचे नियमाचे पालन करत आहेत का तिथे लोक पूर्णपणे गवरमेन पच् छान क्वारं क्वारंटाइन सेंटर कसे आहेत तिथं क्वारंटाइन सेंटर आहेत ना तिथं व्यवस्थित चालत आहे ना तुमच्या एरियात काही पेशंट वगैरे त्यांना कसं तुम्ही हॅंडल करत आहात आणि तिथं मग लोक काळजी घेत आहेत ना सगळ्याचा अवेरनेस आहे ना तिथे पूर्णपणे आणि तिथं लसी हात धुत आहेत सतत वारंवार लोक हां डोजेस तुमच्या डोजेस किती झालेल्या आहेत लोकांचे तिथं दोन डोजेस झालेल्या आहेत का तिथं हो का तिथं कोणत्या वॅक्सिन होते आणि आणि कोविशिल्ड होत्या का ते दोन्ही म्हणजे लोकांनी त्याला प्रोग्रेस आणि मदत केली का त्या लोकांना डॉक्टरांना जे लोकांना खूप अवेरनेस झालंतं की लसीकरणाचे डोस म्हणजे हानिकारक आहे तर त्यांना काही गवरमेंटनी काही सांगतलं काय बरं बरं चालेल चालेल ठीक आहे आणि थॅंक्यू तुम्ही साथ दिल्याबद्दल